असे खूपसे कार्यक्रम आणि नवीन नवीन प्रो कल्पनेत आहेत जसं की आता अंतरंग अंतरंग फाऊंडेशन आहे आणि मुंबई फोर वूमेन्स या सगळ्याचं फाऊंडेशन्स आहेत तर हे ॲक्चुअल्ली नॉन ऑर्गेनाइजेशन फाऊंडेशन्स आहेत त्याच्यात त्यांचं स्वत चं काही प्रॉफिट नसतं काही नफा नसताना नफा ते सर्व गोष्टीमध्ये कधीच लक्ष देत नाही मी कधी त्या गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेट करतात त्यांना प्रत्येक लोकांचं भलं व्हावं चांगलं व्हावं या गोष्टींवर असतो आणि वूमेन मुंबई फोर वूमेन्स हे तर आहे एक चांगलं प्रोजेक्ट आहे चांगली संकल्पना आहे जी त्या महाराष्ट्र नारीला खूप प्रोत्साहन करणारी अंतरंग फाऊंडेशनबद्दल नाही का तुम्हाला सांगते ते एक फाऊंडेशन असं आहे त्यात आपलेच यंगस्टर आहेत युवक आहेत त्यांना ज्या गोष्टी आणि ज्या आवडतं प्रोफेशन आवडती फील्ड सायन्स कॉमर्स आर्ट्स आणि त्या व्यतिरिक्त त्यांना जे करायचं आहे त्यांचे जो आवड आहे त्यांचे जो रीच रुची आहे त्यात त्यांना यशस्वी होण्यासाठी खूप मोठा खांब आहे ते त्यांच्यासाठी चांगलं फाऊंडेशन आणि आहे आणि ते चांगलं पेय हेल्प करतं त्यांना स्पॉन्सर करतं अशा फाऊंडेशनची खूप गरज आहे ॲक्चुअल्ली आपल्या भारताला जे नॉन जे नॉन प्रॉफिट असं त्यांचं त्याच्या प्रॉफिटसाठी काहीच हेवा नसावा आणि त्यांना लोकांचं आशीर्वाद भेटो असे फाऊंडेशन्स चालवतात स्वत चा विचार न करता